राकेश बोलतो आहे ते आपलं फ्रीज खराब झालं आहे फ्रीज बदलायच चालू आहे कसं करायचं हो ना कुठला घ्यायचं बोल होय सगळ्या बरोबर आहे पण कुठला घ्यायचा आणि त्याच्यासाठी पैसे ब आपलं बजेट काय बघावं लागेल ना शेवटी कुठला घ्यायचा ई एम आयवर हो पण कुठला घ्यायचा ऑनलाईन घ्यायचा का इथे दुकानात जाऊन घ्यायचा कसं करायचं दुकानात अरे फ्रीजमध्ये काय कलर असतं साडीसारखा कलर असतं का फ्रीजमध्ये पण कुठला तरी घ्यायचं आपलं ऑनलाईन स्वस्त पडतो नाही नाही ना स्वस्तच पडतो ऑनलाईन आपल्या दुकानापेक्षा दोन चार हजार रुपये स्वस्त पडतो हा त्याच्यात डबल डोर घ्यायचा सिंगल डोर घ्यायचा हे बघता येईल आपल्याला पण ऑनलाईन घेतलेलं बरं पडेल ऑनलाईन हा ना ते तर झालंच पण एक तीस एक हजारात असेल तर बघावा असं वाटतं आहे जास्ती महागडापण नको शेवटी बजेटचा पण विचार व्हावा हे सर त्याचा फ्रीज खराब झालं आहे मला पण मान्य आहे पण बघू तरी ऑनलाईन लवकर हो ना आणि शक्यतो बाहे ते एक कंपनीचं घेऊ म्हणजे गोजरेचे वगैरे आपल्या स्वदेशीचा आपला नारा असला पाहिजे स्वदेशी घेऊ ऑनलाईन बघतो मी त्याच्यामुळे बघू ह्या एकार्ध्या दिवसात आपण फायनल करून टाकू म्हटल्यास हो थांब ना आणखी मला काय म्हणायचं होतं कुठल्या कंपनीचा बघायचा सु गोदरेजचा एक आहे पुन्हा गोदरेजचे चांगले म्हनजे डबल डोअरमध्ये गोदरेजचं बघू आपण गोदरेजमध्ये चांगल्या म्हणजे मॉडेल पण आहेत त्यात इवन नावचं एक मॉडेल आहे ते चांगलं आहे माझ्या मित्राने घेतले तसं आणि ते बरं वाटते मला त्याच्या चांगलं आहे त्याचं ते म्हणजे फीचर्स पण चांगले म्हटला मित्र त्याच्यामुळे ते बघू आपण हां ते फीचर्सच असणं महत्त्वाचे सध्या ते डीप फ्रीजपण कर द त्यावरचं वाटल्यास ज्यावेळेस आपल्याला आईस्क्रीम वगैरे ठेवायचं नसेल त्यावेळेस तेच फ्रीज मोड पण ऑन कर देतो असं चांगले फॅसिलिटी आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते बघू फ्रीज आपण या दोन चार दिवसात मी करतो फायनल बघून चालेल चालेल ओके